हो मला असं वाटते मुलांना मराठी भाषा शिकवणे महत्वाचे आहे कारण की मराठी भाषा आपली मातृभाषा आहे आणि आपण जेव्हापासून जन्माला आलो आहो तर आपल्या मम्मीनी पण आप मराठीच बोलली आहे आणि त्यांच्या मम्मीनी पण मराठीच बोलली आहे जेव्हा आपल्याला मातृभाषा येत नाही तर हे खूप म्हणजे अशी शर्मनाक गोष्ट आहे लाज वाटायला पाहिजे की जो म्हणते की मला मराठी भाषा येत नाही कारण की मराठी भाषा जेव्हा तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहता तर तुम्हाला मराठी नक्कीच यायला पाहिजे आणि नाही आली तर तुम्हाला शिकायला पाहिजे ते कारण की मराठी भा कारण की मराठी भाषेचा एक आपला सब्जेक्ट पण राहते शाळेमध्ये आणि तो शाळेमध्ये शिकवला पण जाते व्यवस्थितपणे आणि असं मरा मला असं वाटते की मराठी भाषा आपल्या जीव दैनंदिन जीवनामध्ये खूप महत्त्वाची आहे